हां बोला तुम्ही कोण बोलत आहात हां मी जवाहरलाल दर्डाची प्रिंसिपल बोलत आहे हां बोला दोन्ही मिळून घेऊ शकते कॅप राउंड थ्रु पण घेऊ शकते आणि मॅनेजमेंटमधून मॅनेजमेंटमधून जर घेशील तर तुला वेगळा तिथं फी पे करावं लागेल जास्त फी लागेल बी टेकसाठी इथे फी आहे साठ हजार

हां फिफ्टी पर्सेंट कॉलरशिप प्लस तीस हजार रुपये फी बी टेकसाठी तुला दोन फोटो आधारकार्ड आपली टी सी मार्कशीट नाही मार्कशीट तर ते आता तू जस्ट पास केलं तर ते येणार नाही पण तरी ऑनलाईनमधे भेटून जाईल मार्कशीट झालं लिविंग सर्टीफिकेट ॲडमिशन प्रोसेस नेक्स्ट मंथपासून चालू होणार आहे एक तारखेपासून तर तू एकदा कॉलेजला व्हिजीट करून फॉर्म वगैरे फिलअप करून चेक करून घे ना की कसं काय आहे बा मग सगळं ओरिजनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल आणि झेरॉक्स पण तुझ्याकडे अवेलेबल असायला हवं कारण की तुला अदर कुठे जर काही कशातही ॲडमिशन करायची असती तर तुला लागेल ना तर त्याचा बंच दोन बंच तू त्याचे वेगळे बनवून ठेवशील आणि ओरिजनल डॉक्युमेंट तुला मार्कशीट वगैरे जे आहे ते कॉलेजला सबमिट करावं लागेल कारण की अदर फॅकल्टीमध्ये जर ॲडमिशन घेशील तू सायन्सला वगैरे तर तिथे ओरिजनल नाही दिलं चालतं झेरॉक्स चालतं बट इकडे बी टेक असो ॲग्रीकल्चर असो कोणत्या फॅकल्टी असो तिथं तुला ओरिजनलच डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल ओके वेलकम